मी मराठी इंग्लिश हिंदी या तीन भाषांमधल्या बातम्या आपल्या या वृत्तवाहिन्यांवरती किंवा न्यूज चॅनल्सवरती पाहतो आणि हा आमच्या व स्थानिक भाषेतील बातम्या मराठी भाषेत बातम्या देणारी वृत्तवाहिन्या भरपूर झालेल्या आहेत आता त्याच्यात एन डी टी व्ही मराठीची नवी ह्या नवीन न्यूज चॅनलची भर पडलेली आहे जय महाराष्ट्र न्यूज चॅनल मी आधी पाहतो कारण माझा एक मित्रच त्याचा संपादक आहे आणि त्याची आणि माझी वैचारिक नाळ सारखी असल्यामुळे आधी मी जे महाराष्ट्र लावतो नंतर मग इतर मराठी चॅनल्स फिरतो त्याच्यानंतर मग इंग्लिशमध्ये रिपब्लिक टी वीवरती जातो रि इतर नि काय सी एन एन न्यूज एटीन टाइम्स नाऊ इंडिया टूडे हेही इंग्लिश चॅनल्स पाहिले की नंतर हिंदीकडे जातो असं मी दिवसभर सकाळपासून रात्री झोपेपर्यंत ह्या न्यूजचॅनल्समधेच फिरत असतो आणि बातम्या पाहत असतो